तंत्रज्ञानाने कुटुंबाच्या संवादांच्या पद्धतीत क्रांती घडून आणली आहे आपण बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या भौ भौगोलिक यंत्राकडे दुर्लक्ष करून ते त्वरित कनेक्शन कसं बनतं म्हणजे माणूस फिजिकली जरी लांब असेल तरी तंत्रज्ञानामुळे तो खूप जवळ वाटतो हे पारंपरिक समोरसमोर जे संवाद जे आहे ते व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेजेस किंवा फेसबुक चाट इन्स्टा या तंत्रज्ञानामुळे माणसं जवळ आली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान एवढं विकसित झालं आहे की याच्या ज्यावेळी एक इंटरनेट काहीच नव्हतं किंवा तुम्हाला फेसबुक नव्हता तुम्हाला व्हॉट्सॲप नव्हतं हे टेक्नॉलॉजी कुठेही ज्या बिल्ड झाली नव्हती त्यावेळी पत्र पाठवणे आणि ते पत्र पोहोचायला एक दिवस दोन दिवस तीन दिवस कधीकधी एक पूर्ण आठवडासुद्धा जायचा परंतु तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही विदिन फ्यू सेकंड्समध्ये कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही त्यांच्यासोबत जे पाहिजे ते बोलू शकता हे सगळं बघ बघत असताना काही काही फायदेसुद्धा झाले आहेत परंतु स्क्रीन टाईम वाढलं आहे लोकांचं लोकांचं एका घरात राहूनसुद्दा तंत्रज्ञानामुळे प्रत्येकजण आज स्वत चे विचार मांडण्यासाठी मोबाईलमध्ये घुसून राहिला आहे जरी जेवायला सगळे एकत्र बसले तरी त्यांचे एक जी याच्या अगोदर जी एक सामूहिक कुटुंबपद्धती होती ज्यामध्ये लोक जेवताना गप्पा मारायचे एकमेकांबद्दल सांगायचे परंतु ते आज कुठेतरी मिस मिस होत आहे आज माणसं जेवतानासुद्धा व्हिडिओ गेम मो मोबाईलवर रील्स बघणं हे सगळं करत आहे कुटुंबाचे एकत्र त्यामुळे कुटुंबाचे एकत्र घा वेळ घालवण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे तंत्रज्ञानामुळे चित्रपट आणि व्हिडिओ गेम यासारख्या सामाईक सु सुविधा सुलभ होऊ शकतात परंतु कुटुंबातील जे सदस्य आहेत त्याने आपल्याला स्वत ला त्या स्क्रीनमधे मग्न केल्यामुळे ते एक आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत तसेच तंत्रज्ञानामुळे पालक आणि मुलांच्या नातेसंबंधावरसुद्धा परिणाम होत आहेत हे पालकांना त्यांच्या मुलांचं शैक्षणिक आणि मनोरंजन क्रिया क्रियामध्ये गुंतण्याची संधी असते परंतु डिजिटल विचलनामुळे पालक आणि मुलांच्या बोलण्यात अडथळा येऊ शकतो आणि एकत्र घालवलेला गुणवत्ता वेळ मर्यादित करू शकतो त्यामुळे तंत्रज्ञानामुळे एक कुटुंब कौटुंबिक जीवन आणि जीवनशैलीमधे काही जरी फायदे झाले असेल तरी तोटी खूप झाले आहेत